हां हॅलो मॅडम मी शीतल बोलते आहे हां विद्या माझी मुलगी आहे तिची एक मैत्रीण आहे पियुषा नावाची तिने एक डान्स क्लास लावला आहे ती तुमच्याकडे येते ना डान्स शिकण्यासाठी हां मग तेच मग ती म्हणत होती तिला पण डान्स क्लास लावायचं आहे मग तेच म्हणलं तुमच्याकडे हां विद्या मग कसं आहे तुमच्याकडे म्हणजे तुम्ही कसं डान्सचं वगैरे तुमचं कसं करिक्युलम आहे कसं तुम्ही शिकवता आणि तुम्ही कोणत्या फक्त क्लासिकल शिकवता का

हां म्हणजे असं वेस्टन वगैरे नाही शिकवत हां हां मग चालेल सुरुवातीला ती क्लासिकल शि

हां हां चालेल क्लासिकल चालेल तिला मग तुमचे दोन बॅचेस असतात का हां हां हां मग हां हां हां मग तुम्ही किती मुलांची बॅच शिकवता एकावेळी हां हां हां सर तुम्ही म्हणजे कथ्थकमध्ये असं सर्टिफाईड वगैरे आहात म्हणजे सर्टिफाईड टीचरिंग वगैरे केले आहे तुम्ही याच्या अगोदर तुमचा एक्सपीरियन्स कसा आहे हां म्हणजे तुमचे असे प्रायवेट क्लास असते म्हणजे कोणते असे असं एन जी ओ वगैरे आहे का तुम्ही त्याला जॉईन आहात हां म्हणजे तुमच्या इथं फॅमिलीकडून तुम्ही असं करत आला आहे का डान्स वगैरे शिकायला हां हां हां तुम्ही खूप वर्षांपासून शिकवता का आणि हां बोला बोला हां मग आणि हो मग तुम्ही असं तिला बेसिकपासून शिकवाल ना म्हणजे ती सुरवातीला असं करतो तिला हां मग तिला काहीच येत नाही त्याच्यात तिला इंटरेस्ट तर आहे खूप करत असते ती बऱ्याचदा काही काही बघून असं हां हां हां मग त्यांचे अशी एक्झाम वगैरे होते म्हणजे असे कॉम्पिटिशन वगैरे होतात का स्पर्धा होतात का आणि म्हणजे किती वर्षानंतर सर्टिफिकेट मिळतं म्हणजे किती वर्ष करावं लागेल सर्टिफिकेट मिळण्यासाठी हां हां हां आणि मग फीज किती पडेल तुमच्याकडे म्हणजे आता जरी संध्याकाळी पाठवायचं म्हणलं तरी क एक तासासाठी हां चालेल मग मी तुमच्याकडे उद्या संध्याकाळी आलं तर चालेल का पाच वाजता येऊन भेटले तर चालेल का तुम्हाला म्हणजे आम्ही दोघी येऊ हां हां चालेल मग धन्यवाद मॅडम हां